हां मला ॲक्च्युली ना आपला पी एम के वी वाय कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं होतं हां नाही मी अर्ज पण केला होता आणि मला सहभागी होण्याची खूप इच्छा पण आहे पण ॲक्च्युअली काय की मला त्याबद्दल काही माहिती नाही मिळालेली हां हां तर माझं मूल्यांकन आय डी आहे यस के वाय चार पाच चार पाच हो आणि माझं बँक खात्याचे शेवटचे चार अंक आहेत बावीस अकरा ओके तर मला ना त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या आणि त्याच्यात मला सहभागी पण व्हायचं आहे तर मला सांगा की माझ्या अर्जाचं काय झालेलं आहे म्हणजे मला त्याच्यामध्ये सहभागी होता येईल ठीक आहे ओके